मला माझ्या परसबागेला कुंपण घालायचं आहे यासाठी मला लागणारी जी सामग्री आहे ती मी नक्कीच बाहेरून दुकानातून घेऊन येते कुंपण म्हणजे माझ्या दृष्टीने एक तार किंवा एखादं काच किंवा एखादं सिमेंटचं एक क कन्स्ट्रक्शन नव्हे त्यासाठी मला छोटी रोपंच हवी असतात असा माझा विचार आहे काटेदार रोपं जी आपण लावू शकू कुंपण म्हणून तीच लावणं मला पसंतीचं पडेल त्यासाठी मी एखाद्या नर्सरीत वगैरे जाऊन तिथून छोटी छोटी काटेदार असणारी रोपं घेऊ येईन आणि मग ती रोपं मी माझ्या परसबागेला सगळीकडून चहूबाजूने कुंपण म्हणून नक्कीच लावेन त्यांनाही भाड वाढू देईन त्या निमित्तानेसुद्धा माझ्या घरात नम ह नेहमीच हिरवळ राहील ती जर हिरवळ असेलच त्या व्यतिरिक्त माझी जी झाडं आहे त्याच्यातही हिरवळ आहे असेल बाहेरून विकत आणून काहीतरी लावण्यापेक्षा मला माझी ही हिरवळ असलेली कुंपण जास्त पसंतीची पडेल